हॅलो मला माझा न मोबाईल नंबर आहे पाच सहा चार तीन दोन नऊ आठ सात चार आणि या नंबरवरती डेटा युसेज किती झाला आहे हा मला विचारायचा आहे कारण की माझा डेटा खूप वापरला जातो आहे असं मला वाटत आहे आणि तो कमी करण्यासाठी काय करता येईल मोबाईल ॲपमधे माय डेटा युसेजलाच गेल्यानंतर मी डेटा बघितला पण तो खूप लवकर एक्झॉस्ट होऊन जातो आहे तर हे कमी करण्यासाठी डेटा वापरणाऱ्या ॲप्स बंद करून किंवा डेटा सेवर मोड ऑन करून वगैरे काही करता येईल का त्याबद्दल मला तुमच्याब तुमच्याकडून माहिती हवी आहे आणि माझ्या मोबाईलमधे एकच सिमकार्ड आहे तर तरीसुद्धा डेटा खूप जास्त यूज होतो आहे असं मला वाटत आहे